हॅलो हां कोण बोलताय

अच्छा अच्छा तर मुंबई म्हणजे मग तुमच्याकडे पॅरा डिग्री झालेली आहे का का तुमी पर्स्यू करताय डिग्री

ओके तर तुम्हाला मुंबई जर तुम्हाला सी ए फी मध्ये एडमिशन पाहिजे मुंबईच्या वर्सोवाला तर तुम्हासाठी एंट्री एक्झाम असते सी आय फीचे एक्झाम असते आय सी आर ची आय सी आर नावाची तर ते फॉ तुम्हाला फॉम भरावे लागतील ॲप्लिकेशन फॉर्म भरावे लागतील आणि जे डेट्स असेल एक्झामचे वगैरे तर त्या डेटनुसार तुम्हाला ते एक्झाम द्यावा लागेल आणि तेव्हा क्रायटेरिया असतो माहिती आहे याचा म्हणजे कास्ट वगैरे काही क्रायटेरिया असतो तर तुम्ही क्रायटेरिया पास झालात तर तुम्हाला ऍड्रेश देतो वर्सोवाला सी आय फीसाठी जर तुम्हाला हां सर तुम्ही बोलताय स्टेसाठी वगैरे ओके स्टेसाठी आम्ही बोलतो वर्सोवाला कॉलेजकडे हॉस्टेल पण आहे हॉस्टेलात तुम्हाला तिकडे काय फी असेल तिथे फिरू शकता किंवा बाहेर रूम्स असतो वर्सोवाला बाहेर सिटीमध्ये रूम्स असतात वगैरे बहुतेक असे स्टुडंट्स आहेत ना तिथे राहतात बाहेर हॉस्टेलच्या बाहेर ते अपडाऊन करत असतात तुम्ही तिकडून राहू शकतात आणि राहिलं तर जेवाचे जेवायचं वगैरे मेच इकडे मेश ण नाही ब हॉस्टेललाच ते मेस तिकडे कंटिश कंटिन्यू करू शकता किंवा बाहेर असतात असे खानावळ वगैरे असतात किंवा हॉटेल्स असतात वगैरे तर तुम्ही ते लावू शकतात तिकडे जेवायसाठी वगैरे आता ते याच्या क्रायटेरिया म्हणजे इन शॉर्ट हे आता आपल्या याच्यावर असणार ते किती आपल्याला तुम्ही भेटतात माग्रेटची भेटतात वेळ आहे आय सी आर नुसार किती सी ए भेटतो पॉइंट्राव भेटतो त्याप्रमाणं ॲडमिशन भेटते कास्ट वस्तू तुमच्या वेळेस गुड आहे कास्ट वस्तू वगैरे तर नाही तर तुम्हाला त्या ह्याच्यावर बसल्याला पाहिजे ऑल ऑलओवर इंडियाचे असतात ना स्टुडंट पण ते एक्झाम देत असतात हो तं तुम्ही आता कुठच्या तुम्ही लोकल मुं लोकल म्हणून कुठच्या तुम्ही प्रॉपर अच्छा मं प्रॉपर रत्नागिरी तुम्ही का अच्छा अच्छा ओके ओके तर तुम्ही मग तुमचा हे सगळं डिटेल्स पाठवाल का म्हणजे म्हणजे मी ट्राय करतो इकडे म्हणजे फॉर्म वगैरे भरू शकतो मी सगळं नाही फॉर्म भरू शकतो मी तुम्हाला तुमचा फॉर्म भरून देऊ ना मी आय सी आर चा वगैरे तुमी डिटेल तुमचं नाव सांगा का नाव नाव ॲड्रेस वगैरे सांगा तुमचं जरा तुमचं नाव का तुमचं प्रोपर नाव वगैरे हां वय काय तुमचं हो एकवीस मग ओके ओके की मी सी आआय एफ ला मग काय ॲडमिशन पाहिजे असं मी असं विचारायचं असतं मग सी आ फीचं काय पाहिजे ॲडमिशन पाहिजे तुम्हाला ॲक्वाकल्चरमध्ये स्कोप स्कोप काय आहे ॲक्वाकल्चर म्हणजे एका वेगळामुळे कुठला पाहिजे डिपार्टमेंटमध्ये सी एफे मध्ये मास्टरसाठी ओके जर तुम्हाला बाय चान्सला अॅक्वा नाही तर मग तुम्ही काय कुठला हे घ्याल चालेल ठीक आहे चालेल मी बघतो म्हणजे सांगतो सगळं मं इन्फॉम टाकतो तुम्हाला ह्या नंबर टाकतो व्हॉट्सअपवर सगळं टाक मला कसं काय यायच्या वगैरे चालेल ठीक आहे करतो मग मॅसेज टाकतो मी सगळं टाकतो इन्फॉर्मेशन वगैरे ठीक आहे हा वेलकम